हॅलो सर मी सुधीरचंद्र बोलतोय सर आपली हॉटेल मुघल दरबार हॉटेलनंच ना सर मला आपल्या हॉटेलमधे चय चाळीस तंदूर रोटी आणि वीस वीस वीस डोसे ऑर्डर करायचे होते हो सर ठीक आहे सर मला आपल्या या या मोठ्या ऑर्डरवर काही प्रोमो डिस्काउंट मिळेल का हो सर या कूपनवर मला काही डिस्काउंट मिळेल का ठीक आहे सर किती टक्के सर चाळीस टक्के सर ठीक आहे सर चालेल हो सर सर मला एक विचारायचं होते सर मी जर आपल्या या या कूपनची जर का मार्केटिंग जर का केली तर मला काय फायदा होईल ठीक आहे सर थॅंक्यू सर